मी सप्तशृंगीला गेली होती सप्तशृंगीला पाहण्यालायक आहे खूप चांगलं पाहण्यालायक आहे आणि चांगलं आहे तीर्तछेत्र आणि द्वारकेलापण गेली होती द्वारकेला समुद्रातून जायचं जहाजामध्ये बसून दुसरीकडे ते द्वारका सुदामाची भेट करायले द्वारकालापण चांगलं आहे आणि चोटीलाला गेली होती चोटीलाचं पण दर्शन चांगलं आहे ज्योतवाली माँला गेली होती तिथं उडन खटोल्यानं जायचं चांगलं आहे तसे